हो मला डान्स रील्स शॉर्ट्स बघायला खूप आवडतात विशेषतः जेव्हा ते खूप उत्साही रचनात्मक आणि काहीतरी नवीन दाखवणारे असतात मला असं काहीतरी बघायला आवडतं ज्यामुळे माझी एनर्जी वाढते आणि मलाही डान्स करण्याची प्रेरणा मिळते सोशल मीडियावर खूप सारे टॅलेंटेड डान्सर्स आहेत आणि त्यांचे पफॉमन्सेस पाहून मी खूप प्रभावित होते उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मला रेमो डिसूजा यांचे मूव्ज खूप आवडतात त्यांची एनर्जी आणि फ्लुडिडिटी बघण्यासारखी असते ते प्रत्येक डान्स स्टेप खूप सहजपणे करतात जणू काही त्यांच्यासाठी ते खूप सोपे आहे राघव हे सुद्धा माझ्या आवडत्या डान्सर आहेत ते फंक्शन्स खूप छान करतात कथ्थक हिपॉप कॉम्बाईन करून काहीतरी युनिक तयार करतात मला त्यांची क्रिएटिव्हिटी खूप आवडते मला असं डान्स फॉम्स बघायला आवडतं ज्यात इमोशन्स एक्सप्रेस होतात डान्स फक्त स्टेप आणि मुव्हमेंट्स नाहीत तर ती एक स्टोरी टेलिंग आहे ज्या डान्सर्सच्या पफॉमन्सेसमध्ये इमोशन आणि पॅशन दिसतं ते मला खूप ॲट्रॅक करतात सोशल मीडियामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्टाईल्सचे डान्सेस बघायला मिळतात हिपॉप कंटेम्प्ररी क्लासिकल फोक आणि तेही एका क्लिकवर हे खरंच खूप छान आहे तुम्ही कोणाचे डान्सेस बघता तुमचे फेवरेट डान्सर्स कोण आहेत रेमो डिसूजा नोरा फतेही यांच्या जाकी यांच्यासारखे आणखीन खूप सारखे डान्सर्स आहेत जे मला खूप आवडतात